हॅलो हां सामाजिक समस्या आता तर आता हे पीक पाणी वगैरे नाही आहे आणि महागाई एवढी वाढलेली आहे तर त्याच्यामुळे समस्या तर आहे कारण पैशाशिवाय दुसरं काही होत नाही पैशा हां पैसा असेल तर सर्वच काही असते तर महागाव महागाईमुळे थोडंसं अडचणीत आहे तर तुझ्याकडे कसं काय आहे तू कशी आहेस

आमच्याकडे आता शेती आहे तर शेती आहे तर मजुराला वगैरे पैसे जातात आणि भाव काहीच नाही आहे पिकाला तर ते थोडेसे पैशामध्ये घरी घर खर्च करायचा की मुलांचं भरायचं तर त्याच्यामुळे थोडासा प्रॉब्लेम येतो असं आहे तर मुलांना जर शिक्षण जर सरकारने फ्री केलं तर खूप छान होईल असं मला वाटतं

हां सरकारने मदत कराय सरकारने महागाई कमी करा असं हां ना रोजच्या ज्या वस्तू आहे रोजच्या आहारात येणाऱ्या वस्तू त्या कमी केल्या तर थोडं सोपं जाईल आणि परत

हा तर आहे तसं आहे चालू आहे पण थोडं अडचणीत आहे

हां ठीक